हॅलो मॅडम माझा कॉल पॅन कार्ड हेल्पलाईन नंबरवर लागलेला आहे का मला माझ्या पॅन कार्डबद्दल चौकशी करायची होती तुम्ही सांगू शकता का माझं नाव प्रियंका आहे मी मागील महिन्यात बावीस तारखेला सोमवार दिनांक सोमवारी साडे अकरा वाजता अर्ज केलेला होता हो मॅडम माझा पॅन कार्ड क्रमांक ए सी के एक आठ नऊ शून्य दोन तीन सात दोन आहे मला मला तुम्ही सांगू शकता का माझी जन्मतारीख माझी जन्मतारीख बावीस बारा एकोणीसशे ब्याण्णव आहे मला तुम्ही सांगू शकता का माझं पॅन कार्ड कधीपर्यंत येणार ठीक आहे माझ्या पॅन कार्ड कशाद्वारे येणार अच्छा मी आतुरतेने माझ्या पॅन कार्डची वाट बघत आहे कारण मला माझ्या कामासाठी पॅन कार्डची गरज हवी आहे गरज आहे मी परीक्षेकरिता मला त्याची गरज आहे अच्छा मला तो लवकरात लवकर हवा होता तुम्ही चौकशी करून सांगाल का की माझा पॅन कार्ड कधीपर्यंत येणार मी ऑफिसमध्ये पॅन कार्ड घेण्याकरता येऊ शकते पैसे किती लागणार अच्छा